योग हा एक व्यायामच नाही तर हा एक शांततेचा मार्ग आहे जेवढं तुम्ही योगा कराल तेवढं तुमचं शरीर आणि तुमचा मेंदू हा एकदम स्टेबल राहील बॅलन्स राहील म्हणजे कोणताही तुम्हाला कोणतीही गोष्ट अशी असेल कोणते डिप्रेशनमधे जात असाल तरं तुम्ही योगामुळे योगा जर दररोज करत असाल तर तुम्हाला त्या गोष्टीचा जास्त फरक पडणार नाही कारण की योगामुळे आपले जे शरीर असतं ते संतुलित होण्यात मदत करतं सगळ्याच गोष्टीमध्ये सर्वच गोष्टीमध्ये जर कोणती गोष्ट तुम्ही बोलत असाल की आता म्हणजे जास्त दुःख झालं आपल्याला तर योगामुळं आपण द रोज योगा करत असाल तर त्याच्यामुळे ते दुःख आपल्याला जास्त होणार नाही जास्त हसायला येत असेल तर जास्त हसायला पण होणार नाही म्हणजे जा जास्त खूश आपण होणार नाही का कारण की सर्वच गोष्टी एकदम संतुलितपणे योगा का काम करत असतं क तर योगामुळे जे श्वसनसंस्था जी असते ती पण श्वसनसंस्था चालू असल्यामुळे ती व त्याच्यामुळे आपले रक्त वाह वाहण्याचं काम आहे ते खूपच चांगल्या प्रकारे होत असतं आणि योगामुळे आपला मेंदू पण खूपच चांगल्या प्रकारे काम करत असतो कोणत्याही गोष्टीचा जास्त आपण विचार करतो आणि तरच ती क्रिया आपण पुढे च चालू ठेवतो तर योग हा फक्त इकडे व्यायाम नाही तर तुम्ही तो योग हा द द तुमच्या व जीवना जीवनामध्ये दररोज वापरला पाहिजे असं मला असं वाटतं